कोणत्याही क्षेत्रामध्ये लेखनाची भूमिका ही अनेक दृष्टिकोनातून महत्वाची मानली जाते कारण लेखनामुळे विचार अभिव्यक्ती साधता येते माहितीचा प्रसार केला जातो आणि भावनांची व्यक्तिगित व्यक्तीकरण करता येते समाजातील बदलांना आवाज देणे ज्ञानाचे संवर्धन करणे सांस्कृतिक समृद्धीमध्ये आपले योगदान देणं हे लेखनाचं मुख्य उद्दिष्ट आहे कारण जर लेखन केलेलं नसेल तर आपल्या मनातले विचार हे समोरच्यापर्यंत पोहोचवताच येणार नाहीत क्षेत्र कोणतंही असो कला असो ज्ञान असो विज्ञान असो यांचं जर आदान प्रदान म्हणजेच देवाणघेवाण करायची असेल तर लेखनाची भूमिका ही फार मोठी मानली जाते शिक्षण क्षेत्रातही लेखनाला फार मोठी भूमिका आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण विचारांची स्पष्टता ही लेखनामुळेच वाढते तसं बघायला गेलं तर संवाद कौशल्य सुधारण्याचं कामसुद्धा लेखनामुळेच होत असतं लेखनाद्वारे व्यक्ती स्वतःचे अनुभव म्हणा किंवा स्वतःचे विचार म्हणा हे दुसऱ्यापर्यंत सहजगतीने पोहोचवू शकतो लेखनामुळेच आपल्याला इतिहास आणि संस्कृतीची ओळखही झाली आहे कारण जर लेखन केलेलं नसतं किंवा लिखाणाचं काही करूनच ठेवलं नसतं तर आपल्याला आपला इतिहास कसा होता किंवा आपली संस्कृती कशी होती याबद्दल कधीच माहिती पडली नसती लेखन जे आहे त्या लेखनामुळे एक प्रकारे विचारांची स्पष्टता जी आहे ती स्पष्टतासुद्धा होऊ शकते कारण लेखनामुळे आपले विचार जे आहेत ते अधिक स्पष्ट आणि संघटित होतात लेखनामुळे एक प्रकारे संवादच साधला जातो म्हणा ना कारण जर आपण एकमेकांशी बोलत नसलो तरी लेखन जे केलेलं आहे ते वाचलं तरीसुद्धा आपल्याला एखाद्या लेखकाच्या मनामध्ये काय चाललं आहे किंवा त्याची मतं काय आहेत ती आपल्याला कळतात म्हणूनच शैक्षणिक वाय व्यावसायिक किंवा वैयक्तिक जीवनामध्ये लेखन हे अतिशय महत्वाचं मानलं जातं समजा कथा असतील कविता असतील किंवा कुठल्याही प्रकारचं लेखन जर असेल ते लेखन केलेलं असेल तर ते व्यक्तीच्या कल्पकतेला वाव देतं आता लेखन जे आहे ते लेखन फक्त शिक्षण क्षेत्रामध्येच महत्त्वाचं आहे असं नाही म्हणता येणार आपल्याला कारण लेखनामध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्याची ताकदसुद्धा असते लेखनाच्या माध्यमातून समाजातील मुद्दे किंवा अन्याय किंवा असमानता जर असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवला जातो त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवता येतो आता समजा कला असेल किंवा कुठल्याही प्रकारचं ज्ञान असेल विज्ञान असेल याबद्दल जर आपल्याला माहिती लिहून ठेवायची असेल तर त्यासाठी लेखनाची महत्त्वाची भूमिका असते असं मला वाटतं त्याचबरोबर आर्थिक संधी जर असतील किंवा संस्कृतीचं संरक्षण जर असेल तर या बाबतीमध्ये सुद्धा लेखन फार मोठी मोलाची जबाबदारी पार पाडतं लेखनाचं कौशल्य जे आहे ते व्यावसायिक क्षेत्रातसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं म्हणजेच मार्केटी म्हणा किंवा पत्रकारिता म्हणा किंवा प्रा प्रकाशित साहित्य जे आहे ते साहित्यसुद्धा लेखनाद्वारेच समाजापर्यंत पोहोचवलं जातं लेखन जे आहे ते विविध विचारधारांनी अनुभवांना आणि संस्कृतींना एकत्र आणतं आणि एक समृद्ध संवाद त्याद्वारे साधला जाऊ शकतो त्याचबरोबर जर आपल्याला संस्कृतीचं संरक्षण करायचं असेल स म्हणजेच एखाद्या कला क्षेत्रामध्ये आपण म्हणूया कला क्षेत्रामध्ये जर आपल्याला ले संस्कृतीचं संवर संरक्षण करायचं असेल किंवा संवर्धन करायचं असेल तर त्यासाठी ऐतिहासिक जी परंपरा आहे किंवा आपल्या जो संस्कृतीच्या बाबतीतली माहिती आहे ही माहिती जतन करण्यामध्ये सुद्धा हा जो स लेखन आहे ते लेखन महत्त्वाची भूमिका पार पाडतं आणि ह्या सगळ्या लेखनाचा फायदा असा होतो की भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत नवीन पिढ्या आहेत त्या पिढ्यांना याचा अभ्यास करण्याची श म्हणजे त्यांना ते त्याद्वारे ते त्याचा अभ्यास करू शकतात त्याचबरोबर लेखन समाजातील वास्तविकता ज्या असतात किंवा समस्या ज्या असतात किंवा आव्हानांचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब दाखवण्यासाठी आणि जागरूकता घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ज जबाबदारी पार पाडतं तसं बघायला गेलं तर स लेखन जे आहे ते लेखन व्यक्तीला त्याच्या विचारांची समीक्षा करण्यास किंवा आत्मपरीक्षण करण्यास सुद्धा मदत करतं व्यक्तिमत्व विकासासाठी लेखन हे अतिशय महत्वाचं मानलं जातं लेखनाद्वारे फक्तच कला किंवा ज्ञान किंवा विज्ञान यांचं आदानप्रदानच होत नाही किंवा या सामाजिक गोष्टी तर घडत नाहीत त्याबरोबरच अनेक क्षेत्रामध्ये लेखन कौशल्य आवश्यक असतात ही जी लेखन कौशल्य आहेत या लेखन कौशल्यामध्ये मानवाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो लेखन जे आहे ते लेखन एक प्रकारे माणसाच्या मनातील ज्या काही समस्या असतात किंवा मनामध्ये चालणारी जी घालमेल असते ती घालमेल लिखाणाचं काम किंवा बाहेर काढण्याचं काम किंवा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे लेखन करत असतं तसंच लेखनामध्ये एक प्रकारे एक शक्तिशाली साधन असं आपल्याला म्हणावं लागेल कारण लेखनाद्वारे विविध विषयांवर चर्चा करण्यात येते त्यामुळे विचारांची अदलाबदल तर होतेच आणि विचारांची देवाणघेवाणसुद्धा होते लेखनाने जगाच्या वास्तवतेवर विचार करण्याची संधी मिळते आणि त्यामुळे विचारांची गहनतासुद्धा वाढते लेखन जर नसतं तर व्यक्तीला व्याकरण शब्दसंग्रह शैली या गोष्टी समजल्याच नसत्या आणि त्यामुळे माणसाचा वैयक्तिक हेसुद्धा झाला नसता की वैयक्तिक प्र प्रगतीसुद्धा त्याची झाली नसती म्हणूनच व्यावसायिक आणि वैयक्तिकदृष्ट्या जसं लेखन महत्वाचं आहे तसंच ते एक प्रभावी साधन म्हणावं लागेल जे व्यक्ती समाज आणि संस्कृतीच्या विकासात अतिशय मोलाची भूमिका बजावते